माझ्या माहितीनुसार जर स्टेटचे जर पाच स्टेटचे जर नाव सांगतो म्हटलं तर महाराष्ट्र आहे कर्नाटक आहे मध्यप्रदेश आहे तामीळनाडू आहे आणि उत्तरप्रदेश आहे